हो मला आयुष्यमान भारत योजना व महातमा फुले जनआरोग्य योजना याची माहिती आहे मी याचा वैयक्तिक लाभ घेतलेला नाहीये परंतु ही योजना जी आहे ती आर्थिकदृष्ट्या दुर्बल नागरिकांसाठी आहे अर्ज आधार कार्डवाला भरती सूचीद्वारे स्थानिक आरोग्य केंद्रात अर्ज करता येतो या योजनाअंतर्गत मोफत उपचार शास्त्रक्रिया व औषधांचा खर्च शासन उचलते त्याचा फायदा गरजुंना होतो कारण की बरेच गरजू असे असतात जे म्हणजे परिस्थिती अभावी मोठ्या मोठ्या आजारांवर उपचार घेऊ शकत नाहीत किंवा मग त्यांना म्हणजे हवां तसा उपचार मिळत नाही हवी तशी त्यांना सुविधा मिळत नसल्यामुळे गव्हर्नमेंटचं जे ह्या फायदे आहेत शासनाचे जे उपक्रम आहेत त्याच्या योजनांचा खूप जास्त फायदा या लोकांना होऊ शकतो